ग्रामीण समाजात आता नव्याने सुरु झालेले व्यवसाय म्हटलं म्हणजे आपलं शेळीपालन कुक्कुटपालन हे व्यवसाय नव्याने सुरू झालेत तिच्यातच भर घालायसाठी दुग्धव्यवसाय सुरू झालेला आहे दुग्धव्यवसाय आता असं झालं होतं की ज्यांच्याकडे दूध होतं हॉटेलवाल्याकडे देत होते पण हॉटेलवाले पाहिजे तेवढंच घेत होते बाकी दूध त्यांचा वापर होत नव्हता त्याच्यामुळे दूध दूधवाल्यांनी सरळ ते दूध दूध डेअरीत नेणं सुरू केलं आणि त्यांच्या व्यवसायाला तिथून कलाटणी मिळाली आजकाल सर्व शेतकरी बांधव हॉटेलला दूध न देता सरळ दूध डेअरीत देतात त्या दूध डेअरीत त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार करतात पदा आपल्याला ताजे पनीर भेटते तिथं चांगला पेढा वगैरे बनवून देतात पण त्याच्याच त्यांच्या मेहनतमुळे दूध डेअरीचा व्यवसाय हा खूप ग्रामीण भागात डेव्हलप होत आहे